नाही आजपर्यंतच मी सर्जनशील लेखनाचा अभ्यास केलेला नाही मला लेखनाची खूप आवड आहे मी अगोदरपासूनच माझी रोजची दिनचर्या जी झालेली आहे माझ्या रोजच्या जीवनात जे काही घडते ते मी माझ्या डायरीमध्ये लिहीत असते आणि नंतर का काही दिवसांनंतर आता मी कथा तयार करत आहे आणि कवितासुद्धा तयार करत आहे मला हे करायला खूप आवडते याच्यामध्ये माझं मन तर रमतेच म्हणजे मला आवडते म्हणून मी काही तयार करते आणि समोरची व्यक्ती वाचून खूप आनंददायक वाटते अशा प्रकारे मला लेखाची खूप आवड आहे